होमिओपॅथिक उपचार कसे असतात आणि त्याबद्दल थोडी माहिती द्या होमियपथिक उपचार हे मुख्यत्वे करून माणसाच्या मनाशी रिलेटेड जास्त आहेत आणि जरी लक्षणं तुम्हाला दिसत असली समजा एखाद्या माणसाला स् स्किनवर रॅश आला त्वेचेवर रॅश आला त्याचं दिसत असलं तर तो माणूस तुमच्याकडे स्किनवरच्या रॅशसाठी येतो परंतु त्याच्याने काय होतं आम्ही होमिओपथीकली काय करतात ते केस घ्यायला पूर्ण तास दीड तास वेळ लावतात याचं कारण ते लहानपणापासून तुमच्या हिस्ट्री विचारतात आणि हिस्ट्री विचारताना अगदी म्हणजे आईच्या बाळंतपणापासून काय काय तिच्यावर आघा त्या बाळावर म्हणजे जो पेशंट आला आहे तुमच्याकडे आघात झालेले आहेत कुठल्या कुठल्या प्रसंगातून त्याला जायला लागलेलं आहे हे सगळं सगळं विचारतात आणि हे सगळ्या म्हणजे कोणी कोणी काय होतं एखाद्या स् परिस्थितीला पटकन रिॲक्ट होतो आणि काही काही लोक मनात दाबून धरतात आणि ते वर्षानुवर्ष दाबून धरतात किंवा त्यांच्यावर परत असे प्रसंग घडतात की ते परत परत त्यांना वाटतं माझ्याच बाबतीत हे फेल्युअर का येतं नेहमी किंवा मलाच मीच का सक्सेसफुल होत नाही सगळ्याबाबतीत हे मलाच का होतं आणि अशामुळे त्यांच्या याच्यात निगेटिविटी येते किंवा कधी कधी काय होतं ते खूप बेचैन होतात की ज्याला आपण रेसलेसनेस म्हणतो किंवा काही काहींना झोप येत नाही असे जे मानसिक ह्याच्यातून येतात तर होमिओपथीच्या म्हणण्याप्रमाणे की ह्या सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे कारण तुमच्या आत्ताच्या आजाराला ह्या गोष्टी खूप कारणीभूत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं तुम्ही आता समजा स्किनवरचा रॅशचं बघितलं स्किनवरचा रॅश घालवायचा झाला तर तुम्ही तात्पुरतं मलम लावून तो घालवू शकता पण परत तो दोन महिन्यांनी येतो याचं कारण त्याच्या मनातल्या भावना एखादा पॉइंट त्यांना कळतो आणि त्याच्याने परत ते ट्रिगर होतं आणि कधीच एक एक वेळेला तुमचं वय वाढत जाचं तसं तसं ते सहन होत नाही त्याच्यामुळे होमिओपॅथी काय करते हे तुमचं मागचं सगळी हिस्ट्री बघते त्याच्याप्रमाणे औषध देते कारण पुष्कळ वेळेला नुसतं तुम्हाला काय म्हणतात काउन्सेलिंग करून उपयोग होत नाही त्यावेळेला मेडिकेशनची गरज असते आणि हे मेडिकेशन काय द्यायचं हे होमिओपथी ठरवते आणि त्याच्यातून तुम्हाला गुण येतो